स्क्रीनवर जास्त वेळ जात असल्याने हां मुली हल्ली खेळ खेळत नाही हे हे हे एकदम बरोबर आहे आणि असं का होत आहे कारण आत्ताची जनरेशन जी आहे आत्ताचा जो काळ चालू आहे ना त्याच्यामध्ये ल जे पॅरेंटस आहेत जे स पॅरेंटस आहे ज्यांचे पालक आहेत ते मुलांचे ते त्यांना ना फोन घेऊन देतात आणि फोन त्यांना वापरायला देतात ती एकदम सर्रास चुकीची गोष्ट आहे तसं त्यांनी करायला नको हवे कारण तुम्ही जेव्हा हे तुमच्या मुलाकडे लहानपणापासून हातात फोन देतात तेव्हापासून तर त्याला फोनची सवय लागते आणि तो मोठा होऊन पण तो फोनची जिद करतो आणि तो लहानपणापासून जर फोनची जिद असते त्याला तर त्याला फोनच्या शिवाय करमत नसत तर तो फोनमध्ये घुसून राहतो फोनमध्ये घुसून राहल्यावर त्याला त्याचं तो आंधळाही आणि तो आंधळा होतो तो काही जणांना चष्मे लागतात आपण बघतो लहानपणीच तर त्याच कारणामुळं लागतो आधीच्या लोकांना होत नव्हतं कारण की आधीचे लोकं हे त्यांच्याकडे फोन नव्हता तर ते अभ्यास करायचे खेळायचे वापस आणि खेळामधे खूप जास्त म्हणजे आजका आताच्या जे मुलांना फक्त फोनमधले गेम्स माहिती आहे आणि आपला जो टाईम होता त्याच्यामध्ये आम्ही खूप खेळायचो मैदानावरच असायचो नेहमी दिवसभर आमचं जेव्हा लहानपण होतं तेव्हा तर ही स्क्रीन ही मोबाईलवर जास्त असल्यामुळे आज आजकालची जनरेशन ही खूप खराब होत चालली आहे त्यांची हेल्थही खूप खराब होत चाललेली आहे असं मला वाटतं